भारतातील वाढती लोकसंख्या बघता शिक्षकांचा तुटवडा ही एक समस्या समोर येत आहे शिक्षणकांचा धरणा मग तो त्यांच्या पगारासाठी असो किंवा अन्य कुठल्याही कारणासाठी असो ही एक समस्याच आहे राज्यातील शिक्षणपद्धती यासाठी उपाययोजना करत आहे यासाठी शिक्षकांचे अनेक शिबिरं भरवण्यात येतात शिक्षकांना प्रशिक्षण देण्यात येते त्यांना विविध सुविधाही देण्यात येतात त्यांना त्याचे फायदे सांगण्यात येतात शिक्षक संघ ही एक संकल्पना समोर येत आहे तीही फायद्याची आहे